कोविड नाईंटीन महामारीचा जो प प्रवासावर आणि पर्यटनावर तर सर्वच ठिकाणी परिणाम झाला आहे म्हणजे जे ते सुरुवातीचे एक दीड वर्ष होते त्या ज्यावेळेस पूर्ण सरकारने पूर्ण भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये ज काही ठिकाणी भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा बंदी आणली होती त्यावेळी सर्वच काही व्यापार शिक्षण वगैरे सर्वच बंद होतं त्यामुळे आमच्या क्षेत्रातही प्रवास पूर्ण बंद होतं एश टी महामंडळाचे बसेस किंवा प्रायव्हेट बसेस वगैरे सर्वच बंद होत्या रिक्षा मधूनमधून म्हणजे सुरुवातीचे काही महिने पूर्णपणे बंद होते पण नंतर पहिला जसा परिणाम थोडा कमी व्हायला लागला तसा हळूहळू एक्कादुक्का रिक्षा द दिसायच्या रस्त्यावर याच्यावर तर परिणाम झालेलाच आणि प पर्यटनावर पण पर्यटनासाठी कोणीच म्हणजे जरी प कुठेही कुठून यायला जरी परिवहन अवेलेबल असेल तरी पण लोकच घाबरून कुठे पर्यटनासाठी वगैरे जात नव्हते आणि सर्वांचीच परिस्थिती म्हणजे बहुतेकांची परिस्थिती काम बंद असल्यामुळे हलाखीची झाली होती म्हणजे त्यांना दैनंदिन खर्च करावा लागत होता पगार बंद होते व्यवसाय बंद होते पैशांची आवक पूर्णपणे ठप्प झालेली पर्यटनावर तरी कोण पैसे खर्च करणार म्हणून पर्यटन व्यव व्यवसायावर पण याचा भयंकर मोठा असा परिणाम झाला आहे